हॅलो कशी आहेस खूप दिवसांनी तुला फोन करते आहे जरा थोडी कामात व्यस्तच होते मी अगं ऐक ना माझं तुझ्याकडे काम होतं ते असं की मला गुजरातला जायचं आहे आमचं पाहुणे आहेत त्यांच्या मुलीचं लग्न आहे लग्न आहे जानेवारीमध्ये पण आधी बुकिंग करून ठेवायला पाहिजे ना एक दोन तीन महिने तिथे आधी त्यांनी सांगितली तुम्ही तसं बुकिंग करा म्हणजे आम्ही तुमची सोय करतो तसं कळवा म्हणून आता मी रेल्वेचं बुकिंग कधी केलं नाही आहे ना तर मी काय म्हणते तू खूप वेळा रेल्वेनं जातेस विमान प्रवास करतेस तर तुला माहीत असेल ना तर कसं बुकिंग करायचं तर मला सांग ना कसं मी बुकिंग करू म्हणजे मला कुठून करता येईल ऑनलाईन केलं तर चालेल का त्यामध्ये काही फ्रॉड तर होणार नाही ना शिवाय पैसे कसे भरायचे ते सांग कारण आता गुजरातला गुजरातला जायचं आहे मला म्हणल्यावर मला पैसे तर असणार तिकीट जास्त असणार आणि मला फर्स्ट ए सी हवं आहे जनरल जनरल डब्यामध्ये मला नाही बसायचं आहे ते तुला माहितीच आहे आता रेल्वे जनरल डबा कसा असतो ते रेल्वेचा प्रवास हा चांग खूप भारी असतो तर मी लहानपणापासून रेल्वेचा प्रवास करते आहे पण अशी कधी आधी बुकिंग करायची कधी आली नाही ना आता माझ्यावर पहिल्यांदाच वेळ आली आहे तर तू मला सांगतेस का की त्यासाठी काय काय आवश्यकता आहे मला मी काय प्रोसिजर असते कागदपत्रं कुठले लागतात का पैसे कसे भरायचे आणि आपण रिजर्वेशन किती दिवस आधी करू शकतो आणि एक महत्वाची गोष्ट मला असं सांग आता माझं कॉलेज सुरू आहे जर अचानक मला कॉलेजमध्ये काही एक्झाम वगैरे असतील माझ्या किंवा मला जर ऐनवेळेस नाही येता आ येता आलं काही मेडिकल इमर्जन्सी आल्या तर मी जर रेल्वेचं माझं बुकिंग कॅन्सल केलं तर मला पैसे परत मिळू शकतात का आणि मिळाले तर पूर्ण रक्कम परत मिळते की अर्धी मिळते हेही सांग मला आणि त्यासाठी काय अटी आहेत ते मला सांगशील प्लीज